मला पुस्तक वाचायची फार आवड आहे यामध्ये मी विविध प्रकारची पुस्तके आवडले मला वाचायला आवडतात आणि मी विविध प्रकारची पुस्तकं वाचलीत या मध्ये मला मृत्युंजय पुस्तक फार आवडले सुरवातीला मला ते कंटाळवाणे वाटले त्यामध्ये एकच एक एकच एक विषय मला रिपीट होतोय असं मला तिथं वाटत होतं पण जसं जसं मी ते पुस्तक वाचायला सुरवात केली तसं तसं माझे कॉन्सेप्ट माझे विचार हे बदलत गेले त्यामध्ये सांगितलेले त्यांनी अर्जुन कर्ण याविषयी सांगितलेल्या ज्या कोणत्याही गोष्टी आहेत या मला तिथे माहीत होत गेल्या त्या पुस्तका म मधलं जे गांभीर्य होतं ते तर त्यामध्ये ज सांगितलेले जो मुद्दा होता तो मला कालांतराने जसं जसं मी पुस्तकांचं जास्तीत जास्त वाचन केलं समोर समोर जात गेली तसं तसं मला त्या पुस्तकामधले माहिती मिळा मिळत गेली आणि जे मला सुरवातीला कंटाळवाणे पुस्तक होते ते शेवटी शेवटी जसं जसं पुस्तक समोर समोर गेलं तसं तसं ते मला आवडायला लागलं आणि या पुस्तकामधील ज्या गोष्टी होत्या जशा मी वा वाचल्या मी ज्या ग्रहण केल्या यामु या गोष्टींमुळे माझ्या विचारांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागला आणि हा बदल फक्त तो पुस्तक वाचल्यामुळे नाही झाला तर ते पुस्तक समजून घेतलं त्या पुस्तकातील माहिती मिळवली त्यामधील जे तिथं सांगितलेल्या बारीक बारीक गोष्टी हो नमूद केलेल्या होत्या त्या मी त्या मी वाचल्या त्या समजून घेतल्या याम यामुळे मला त्या पुस्तकाचं महत्त्व कळून माझं ते विचार बदलायला मला तेथे मदत मिळाली आणि जे सुरवातीला कंटाळवाणं पुस्तक होतं ते जसं जसं मी वाचत गेले म्हणजे त्याला अर्ध्यात न सोडून देता त्याला समोर जसं नेलं त्यानंतर मला ते पुस्तक आवडलं